हॅलो हां मी सोनिया बोलते मला ना काही बुक्स आणि काही टी शर्ट कप्स वगैरे आहेत ते मला माझ्या स्टाफला द्यायचे आहे तर मला काही कस्टमाईज करून हवं आहे तर तुम्ही देऊ शकता का ते मला तसं बघायला गेलं तर मला दहा टी शर्टवर माझ्या कंपणीचं नाव प्रिंट करून हवं आहे आणि दहा कप कप्सवर ना कंपनीचं नाव आणि वन साईडला मंहणजे ज्या एम्प्लॉईजचे फोटोज असं हवं आहे आणि जी डायरी असणार आहे डायरीवर कंपणीचं नाव हवं आहे तर ते कस्टमाईज करून मला मला पाच पाच ते सहा दिवसात हवे आहेत तर मिळतील का ते

फोटो ना ना हो ओके डायरी आणि कप्स हां ओके ठीक आहे पण ट्राय करा की मला ॲटलिस्ट आठ म्हणजे सात आठ दिवसात द्यायला बिकॉज आमचं ना एक फंक्शन आहे ऑफिसमध्ये तर कंपनीकडून आम्हाला एम्प्लॉईजला ते गिफ्ट द्यायचे आहेत तर आमच्या ते कंपनीचं जे फंक्शन आहे त्याच दिवशी आम्हाला एम्प्लॉईजला द्यायचं आहे म्हणून ट्राय करा की लवकरात लवकर द्यायला मी दहा दिवस कसं खूप जास्त होत आहेत तर ट्राय करा तुम्ही लवकर द्यायला चालेल

ओके ओके ठीक आहे चालेल तुम्ही बोलून घ्या बाकीचं मी डाउन पेमेंट करते तुम्हाला आणि ट्राय करा थोडं लवकर द्यायचं ठीक आहे बाकीचं मग तुम्ही सगळं मला बिल वगैरे मेल वगैरे मेलवर पाठवून द्या मी तुम्हाला जीपे वगैरे आणि जीपेचा नंबर पण पाठवा कोणत्या नंबरवर जीपे करायचा आहे मग त्या नंबरला तुम्हाला मी डाउन पेमेंट करून देते आणि एम्प्लॉईजचे फोटोज वगैरे कंपनीचा लोगो वगैरे मी तुम्हाला ईमेल करून ठेवते तुम्ही त्या ईमेल आय डीवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा नाही तर गुगल ड्रायवची लिंकच पाठवते सगळं ते एकत्र करून मग तुम्हाला अजून इझी पडेल ठीक आहे मग त्यानुसार तुम्ही करून पाठवा मला

हो हो चालेल चालेल थँक्यू